बुलढाणा जिल्ह्यातील मुख्य सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जपणारा सण म्हणजे चौदा एप्रिल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन आहे या दिवशी सर्वधर्मीय लोक एकत्र येऊन अतिशय आनंदाने हा व उत्साहाने हा सण साजरा करतात मुली लावणी सादर करतात सर्वधर्मीय लोक आनंदाने गुण्यागोविंदाने ह्या सणाला साजरं करतात